धावताना जर पॉडकास्ट किंवा संगीत जर ऐकलं नाही तर पूर्ण पूर्ण लक्ष त्या पायांकडे अणि दुखण्याकडे असते आणि पूर्ण लक्ष धावण्याकडे असते अतिशय वेदना जाणवतात की शरीर दुखतं आहे हेसुद्धा जाणवते पण जर धावताना जर पॉडकास्ट किंवा संगीत वगैरे लावलं की मस्त वाटतं जर पॉडकास्ट लावलं तर एज्युकेशनच्या रिलेटेड लावते म्हणजे जसं इंग्लिश जापनीज वगैरे म्हणजे काहीतरी पण शिकू शकेल असं पण तरी पण बोअर होतं कारण ते थोडंसं जरी की शरीर दुखतं हे जाणवतं आणि जर संगीत ऐकलं आणि तेच जर एकदम म्हणजे असं मोटिवेशनल संगीत ऐकलं किंवा थोडंसं फास्ट म्युझिकवाला एकदम असं डी जेवाला ऐकलं तर एकदम अशी उत्सुकता वाढते आणि दुखण्याकडे लक्ष जात नाही जे काही धावाय धावण्याकडेही लक्ष जात नाही आणि पाय दुखत आहे हे ही जाणवत नाही आणि खूप असं छान वाटतं आणि मज्जा येते